आपण मिरचीचं रोप पहिले सुरुवातीला मिरचीच्या बिया टाकून त्याला मातीमध्ये ठेवत असते त्यानंतर त्याचे काही दिवसांनी रोपटे तयार होत असतात ते रोपटे आपण शेतामध्ये नेऊन शेतामध्ये नेल्याच्यानंतर पाणी वरून पाणी चालू असल्याच्यानंतर ते आपण मिरचीचे झाडं लावू श लावून त्याचे रो रोप तयार करून ते शेतामध्ये लावू शकतो त्यानंतर वांग्याचे वांग्याचे रोपटे वांग्याचे छोटी छोटी झाडाचं रोप मिळत असते ते पण आपण पाण्याच्या पाण्याच्या वितरणास मध्येच ते आपण लावून लागवड करू शकतो आणि त्यानंतर टमाटरचे रोपटे रोम टमाटरही आपण पाण्याच्याही स पा पाण्याच्या स सहवासामध्येच ते लावू शकतो त्यानंतर वालपाटा आहे ते आपण साधारणतरे साधारणपणेच ते लावू शकतो ते काही दिवसांनी त्यांना त्यालाही आपण सलपेट वगैरे टाकावे लागतात त्यांनाही फवारे वगैरे करावं द्यावे लागतात त्यानंतरच ते झाडं मोठे होतात आणि त्यांनाही फळे लागत असतात आपण काही त्यांना जर दिले नाही फ सलपेट वगैरे टाकले नाही फवारणी दिली नाही तर त्यांना ते फळं लागणार नाही टमाटर लागणार नाही वांगी लागणार नाही मिरची लागणार नाही हे सगळं केल्याच्यानंतरच त्यांना फळे लागत असते त्यांचा का कला का कालावधी राहत असते तेवढ्या तेवढ्या दिवसामध्ये ते फवारणी सल्पेट वगैरे द्यावं लागत असते त्याच्यानंतर काही अशी झाडं आहे की त्यांना आपण काही अशीच झाडं आणले की ते लावूश लावूनच ते फळं मिळत असतात